मराठी भाषा ही खूप चांगली भाषा आहे आणि ती आपली मातृभाषा आहे आणि त्यामुळे ती आपण जपायलाच हवी आणि सगळे जण जपतातही आहे आणि त्याचा परिणाम इतर भाषेंवरती असा झाला आहे की मध्येमध्ये असं झालं होतं की जे पण दुकानं असतील महाराष्ट्रामध्ये स्पेशल की मराठी मराठीबद्दलच त्यांचे जे बोर्ड्स असतात होर्डिंग्ज असतात त्यावरती मराठीमध्येच नाव असायला पाहिजे आणि त्याच्यामुळे आणि जसं शाळेमध्ये पण एक मराठी सब्जेक्ट असा कंपल्सरी असतोच सो कारण की ती जी ती जी कन्टीन्युइटी आहे ती राहायला पाहिजे त्यासाठीच हे मेन कारण आहे सो आपण जेवढी आपली मराठी भाषा वापरू तेवढं आपण तिचं तिला ती सेव्ह करू शकतो आणि पुढे ती आपण परंपरागत ती पुढे चालवू शकतो तर त्याचा परिणाम असा झाला आहे की जेव्हा तो कॅम्पेन जेव्हा सुरू होता की नाही प्रत्येक दुकानावर हिंदी किंवा इंग्रजी नावाचे बोर्ड्स नसतानी मराठी नावांचेच बोर्ड असायला पाहिजे तर त्यानुसार बाकी काही बऱ्याचशा वेगळ्या राज्यातील लोकांनाही ती प्रेरणा मिळाली आणि त्यांनी पण ती सुरुवात केली नाहीतर आधी असं असायचं की प्रत्येक बोर्डवरती नाव सहसा इंग्लिशमध्येच राहायचं किंवा इंग्लिशमध्ये ते काय जे लेबल्स वगैरे राहायचे ते बनवायचे पण आत्ता असं झालं आहे की ते मराठी भाषेमध्ये पण बरेचसे होर्डींग्ज राहायला लागले आहे त्या सोबतच जसं की आपण ऑनलाईन शॉपिंग वगैरे करतो त्यामध्ये पण आता मल्टिपल भाषा आलेलं जसं की ॲमेझॉन आहे तर तो फक्त इंग्लिशमध्येच राहायचा त्याच्यामुळे ज्यांना इंग्रजी येत नाही त्यांना प्रॉब्लेम जायचे काही पण प्रॉडक्ट शोधायचं किंवा तो विकत घ्यायसाठी पण आत्ता असं आहे की ते मल्टिपल भाषेमध्ये अव्हेलेबल आहे आता पण मोबाईलमध्ये पण मराठी भाषा किंवा मल्टिपल भाषा अव्हेलेबल आहेत तर असं आहे की आता प्रत्येकानी आपली मातृभाषा जपण्यामध्ये म्हणू शकतो किंवा आपण अशी सुरुवात केली आहे हा असा परिणाम झाला आहे